हॅलो अमृततुल्य चाय मी तुम्हाला दहा कट चायची ऑर्डर दिली होती आणि कॉफी पण पाहिजेन होती मला पाच कट तर ते जास्ती जास्त वेळ गरम राहतील त्या हिशोबाने तुम्ही त्याला पॅकिंग करा चांगल्या प्रकारे कारण की तुमच्या तिथून पोचायला जवळपास माझ्याकडे यायला अर्धा तास लागेल त्यानंतर आम्ही अर्धा एक तासानंतर घेऊ तर तासभर तो गरम राहील चांगल्यात चांगला तर त्याला त्या नुसारच तुम्ही चांगल्यात चांगली पॅकिंग करा आणि चांगली नीट पॅकिंग करा प्लीज अशी प्लीज करून गरम राहील तो आणि व्यवस्थित करा ओके